गेल्या वर्षीच मी एक नवीन घर बांधले घर बांधले आणि घराच्या आजूबाजूला एक छोटीशी बाग तयार केली कारण मला बागे बाग तयार करण्याची फुलझाडांची खूप आवड आहे ह्या बागेमध्ये मी विविध प्रकारची फुलझाडे लावली जसे जास्वंदी गुलाब जाई जुई मोगरा जरबेलिया त्याचप्रमाणे कमळंदेखील याठिकाणी लावलेली आहे ही गेल्या वर्षी मी सर्व फुलझाडे लावली ह्या फुलझाडांना वर्षभर व्यवस्थित पाणी लागणारं खत टाकलं ह्या योग्य ती काळजी घेतल्या कारणास्तव सर्व फुलझाडं आता मोठी झालेली आहेत आणि त्या फुलझाडांना फुलं पकडलेली आहेत माझ्या घरी पूजेसाठी लागणारी फुलं मग जास्वंदी असेल गुलाब असेल त्याचप्रमाणे जाई जुई असेल ही फुलं मला माझ्या बागेतूनच मिळतात एवढं प्रसन्न वातावरण वाटतं ही फुलं पाहून कारण आपण लावलेली फुलं आणि त्या फुला प फुलझाडं आणि त्या फुलझाडांना फुलं येणं हे खूप आनंदाची गोष्ट असते जी मला माझ्या गार्डनमध्ये माझ्या बागेमध्ये अनुभवायला मिळते